मी पायल फोटोशूटमधून बोलत आहे तुम्ही प्री वेडींग शूटसाठी तुम्हाला बोरधरणला यावे लागेल आणि त्याचा जो कॉस्टुम आहे तो तुम्हालाच लागेल कारण की त्याचं बजेट वाढू शकते ना ह्याच्यासाठी तुम्हालाच कॉस्टुम घ्यायची आहे ते तुमच्या मताने तुमच्या आवडीनुसार तुम्ही कपडे घालू शकता बोरधरण बोरधरण ला येऊ शकता तुम्ही किंवा वर्धेला एखाद्या हॉ लॉनमध्ये किंवा कुठे हॉलमध्ये सुद्धा करू शकता रिसेप्शनसाठी आणि लग्न वगैरे आणि हळद याच्यासाठी म्हणत आहे का तुम्ही तर त्याचं बजेट पूर्ण एक लाखापर्यंत जाईल लोकेशन हे एक बोरधरण आणि तुमच्याकडे जर एखादी कुठलं असंल लोकेश लोकेशन तुम्ही पण हे करू शकता हो हो हो मी आदल्या दिवशी तुम तुमच्या हळदीला कार्यक्रमाला ईन नंतर लग्न आणि सगळं रिसेप्शन हे सगळे कार्यक्रमाला मी ईन

हां त्याच्यामध्ये फक्त मी दहा वीस कमी करू शकते त्याच्या अलावा नाही करू शकत हं ठीक आहे धन्यवाद